भारतीय संस्कृतीबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता संस्कृती संस्कार ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि भारत हा मुळातच सुसंस्कृत लोकांचा देश आहे ह्या संस्कृतीची संस्कारांची पाळंमुळं ही आमच्या संस्कृत भाषेतच आहे आणि संस्कृत ही नुसती भाषा नाही आहे तर ती देववाणी म्हणतात गिरवाण वाणी म्हणतात त्याला आणि आमची जी लिपी आहे संस्कृत ती सुद्धा देवनागरी लिपी आहे बरं ती नुसती लिपी नाही आहे तर ह्या संपूर्ण विश्वाची जी काही एक विशिष्ट फ्रिक्वेन्सीज म्हणजे जे एक तरंग आहेत त्या तरंगातून निर्माण झालेली ही भाषा आणि ही अक्षरं जसं अक्षर आपण बोलू तसं ते विश्वामध्ये किंवा तरंगात रूपाने उमटतं जसं जसं तिकडं तरंग तयार होतात तसं तसं अक्षर उमटतं ही इतकी सुंदर अशी एक पद्धत आहे बाकी जगामध्ये इतर कुठल्याही ह्याच्यामध्ये हा प्रकार नाही आम्ही बा अक्षरांचे किंवा व्य व्यंजनांचे सुद्धा काही त्याला सिस्टीम बस बसवलेली आहे आमचे जसे शब्द उच्चारण आहे त्याप्रमाणेच अक्षर उमटतं किंवा अक्षर पाहिल्यानंतर त्याचे फ्रिक्वेन्सीमधून तरंग निर्माण होऊन तो ध्वनी तयार होणं ह्याचे सगळे प्रयोग सुद्धा ह्या वैज्ञानिक लोकांनी करून पाहिलेले आहेत म्हणून आमची भाषा ही आपल्या संगणक जो आहे किंवा कॉम्प्युटर जो आहे ह्याच्या सगळ्यात जवळची कोणती भाषा असेल तर ती संस्कृत आहे आता ह्या संस्कृतमध्ये काय काय आहे तर सर्व प्रकारचं ज्ञान भरलेलं आहे म्हणजे ते काय म्हणतात तसं सहा शास्त्र चौदा विद्या चौसष्ट कला आठरा पुराणं चार वेद सहा शास्त्र असं संपूर्ण संप्रृप्त असा हा वाङ्मय इतिहास आहे आणि याला वर्षानुवर्षं लाखो वर्षांची परंपरा आहे आणि ही संस्कृती ही जी आहे ही ह्या संस्कृतमध्ये ठासून भरलेली आहे संस्कार भरलेले आहेत आणि साध्या साध्या गोष्टी आहेत की आम्ही प्रत्येक गोष्टीचा आदर केला पाहिजे नमस्कार करताना सुद्धा नमस्कार हात जोडून नमस्कार करतो म्हणजे आमची संपूर्ण जी मनाची शरीराची जी आहे ती सगळे तो त्या हातामध्ये सामावून समोरच्या व्यक्तीपर्यंत किंवा आपण जे देव मानतो तिथंपर्यंत ते पोचतं वगैरे आमचं जे आम्ही सकाळी उठल्यापासून आमची संस्कृती चालू होते कशी चालू होते तर आम्ही सूर्योदयाच्या आधी उ जागे होतो त्याच्यानंतर आम्ही आधी एक आमचे जे हात आहेत त्या हातामध्ये आम्ही ह्या देवता पाहतो त्या त्या ज्या शक्ती आहे त्या पाहतो म्हणजे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंद प्रभाते करदर्शनम् या हाताचं दर्शनामध्ये आम्ही ह्या तीन देवांचं दर्शन घेतो त्यानंतर अंथरुणातून उठून जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी आम्ही समुद्र वसने देवी पर्वत स्तनमंडलम विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्शं क्षमश्वमेव म्हणजे मी तुझ्यावर आता ह्या जमिनीवर पाय ठेवणार आहे पण त्याच्यासाठी मला तू आधी क्षमा कर कारण तुझं जे वर्णन आहे तर तू साक्षात देवी लक्ष्मी आहेस देवी आहेस द देवता आहेस इथून सुरुवात होते आमची मग आम्ही आमचं जे स्नानादी कर्म वगैरे आहे स्वच्छता जे आहे ती करतो ते स्न स्नान करताना सुद्धा आम्ही आमचे काही जे हे आहेत त्या म्हणतो त्याच्यातून निघणाऱ्या जे तरंग असतात ते सगळे आमच्या शरीरावरती किंवा आसपास आसमंतामध्ये ते काम करतात त्याच्यानंतर आम्ही आंग आंघोळ वगैरे झाल्यानंतर आम्ही गायत्री मंत्राचा जप करतो ॐ भूर्भुवः स्वः ॐ महः ॐ जनः ॐ तपः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ही सूर्याची प्रार्थना आहे सूर्याचं तेज आमच्यापर्यंत पोचावं त्याची शक्ती आमच्यात सामावावी आणि ह्याच्यासाठी आम्ही ह्यांना नमस्कार करतो त्याच्यानंतर त्यांना थोडंसं अर्ध्या देतो म्हणजे हातामध्ये ओंजळीत पाणी घेऊन त्यांना ते अर्पण करतो त्या सूर्याच्या म पासून निघालेले किरण ह्या ओंजळीतून पडणाऱ्या पाण्यातून आरपार निघून ते आमच्या डोळ्यापर्यंत पोचतात आमच्या डोळे तेजस्वी होणार त्याच्यासाठी त्याच्या त्याची ती योजना आहे पुढं आम्ही थोडंफार काही श्लोक आहेत मंत्र आहेत त्यांचं पठण करतो किंवा काही गीता अध्याय वगैरे आहे ज्याच्यामध्ये आम्हाला जीवनाचं सूत्र सांगितलेलं आहे कर्म सांगितलेलं आहे आणि ह्याच्यानंतर मग आमची सगळी दे जे दिवसाची सुरुवात होते थोडंसं सकाळी न्याहरी वगैरे होते मग आम्ही आम्ही आमच्या कामाला लागतो काम कसं असावं तर ते चांगलं असावं आहार कसा असावा तो सुद्धा कसा पारखून घ्यावा आम्ही काय खातो आहे आम्ही काय पितो आहे ह्याची सुद्धा आम्हाला त्या याच्यामध्ये जाणीव करून दिली दिली गेलेली आहे जाणीव करून दिली जाते आणि मग आचार विचार आहार विहार ह्या पाच गोष्टी जशी आम्हाला पाच पाच बोटं दिली आहे डाव्या हाताला उजव्या हाताला त्या पाचही बोटामध्ये आम्ही ते थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की आचार विचार आहार विहार आणि हे करता असताना तो जो अंगठा आहे तो त्याच्यावरती दाबून म्हणजे त्याचं संतुलन ठेवलं पाहिजे नुसतंच आपलं जे पोडो खातच सुटायचं असं नाही आहे किंवा विचार आहेत किंवा आम्ही जे काही श्रवण करतो आम्ही जे काही अवलोकन करतो आम्ही जे काही स्पर्श अनुभवतो त्याचा सुद्धा घेताना आम्ही त्याचा नीट विचार केला पाहिजे त्याच्यावरती आमच्या मेंदूमध्ये त्याचं मंथन झालं पाहिजे मंथन म्हणजे ती प्रक्रिया झाली पाहिजे म्हणजे मग आम्हाला बोलायची परवानगी आहे आम्ही जे काही हे केलं आहे किंवा लेखन करायचे असेल किंवा आम्हाला काही त्याच्यातून उतरायचं असेल उतरवायचं असेल तर ते सुद्धा आधी त्याच्यासाठी प्रक्रिया महत्त्वाची आहे जसं आम्ही जेवण ग्रहण करतो जेवण खात घेतो तर जे जेव जेवण जे झा केलेलं असतं त्याच्यावरती कित्येक तास शरीरामध्ये आमच्या प्रक्रिया होते मगच त्याच्यातून उत्सर्जन आणि त्यातले जे महत्त्वाचे घटक आहेत काही जे त्यातले जीवनसत्व आहे त्याचं जे शोषण आहे ते सगळं आमच्या रक्तामध्ये येतं वगैरे हे ते हे सगळा किती इतका बारकाव्याने आमचा सगळा अभ्यास केलेला आहे हा आमच्या लोकांनी आमच्या ह्यांच्या ऋषीमुनिंनी वगैरे म्हणून ही संस्कृती जी आहे ही फार फार फार फार म्हणजे म्हत्त्वाची आहे श्रेष्ठ कनिष्ठाचा हा वाद नाही आहे पण हे म्हत्त्वाची आहे जीवनाचं सूत्र सगळं आमच्या ह्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे कर्म कुठलं असावं काय असावं त्याच्यानंतर सत्ता संपत्ती प्रतिष्ठा प्रसिद्धी ह्याच्या मागं नाही लागायचं तर सत्ता संपत्ती प प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा ही एका काही प्रमाणात तुम्हाला घ्यायची आहे तुम्ही जे काही शिकता त्याच्यातून तुम्ही त्याच्यातून ते अर्थार्जन करायचं आहे वगैरे पण त्याच्यासाठी पुन्हा आमच्याकडे पाचवं बोट दिलं आहे आम्हाला जे च पाच पाच बोटांची जे काही देणगी आहे ते हे पाचवं बोट आम्हाला त्याच्यावरती पुन्हा संतुलन राखण्यासाठी आहे ही आमची संस्कृती सांगते नुसतं वेड्यासारखं पैसा मिळत सुटायचा असं नाही किंवा नुसतं वेड्यासारखं त्या सत्तेच्या मागं लागायचं नाही आहे किंवा वेड्यासारखं त्या प्रतिष्ठेच्या मागं लागायचं नाही किंवा प्रतिसिधी प्रसिद्धीच्या मागं लागायचं नाही प्रामाणिकपणे काम करावं प्रामाणिकपणे आयुष्य घा निर्मळ असावं आयुष्य स्वच्छ असावं आता साधी साधी आमच्या घरातमध्ये जे काही कार्यक्रम होतात आता साधा आहे की बाबा बारसं होतं बारसंच्या वेळेला एक काही विशिष्ट पद्धतीने आमचं केलं जातं नाव ठेवलं जातं वगैरे त्याच्यानंतर मूल वर्षाचं झाल्यानंतर त्याचा वाढदिवस साजरा करतात आता अलीकडच्या काळामध्ये असं झालं की वाढदिवस माहितीच नाही कुणाला बड्डे माहिती आहे हॅप्पी बड्डे हॅप्पी बड्डे म्हणजे काय करायचं मोठाच्या मोठा लठ्ठ केक आणायचं तो खूप सजवायचा त्याच्यामध्ये हे घालायचं नावं घालायची त्या मुलाने ते सुरी घ्यायची तो केक कापायचा त्याच्यानंतर ती मेणबत्ती असेल लावल्याची ती विझवून टाकायची म्हणजे काय नष्ट जे करायचं आहे ते शिकवलं जातं त्या वा बड्डेमध्ये आणि सेलिब्रेट करायचं सेलिब्रेट करताना ते म्युझिक लावणं किंवा तो दंगा नाच करणारं म्हणजे झिंग झिंग आली पाहिजे मग त्यासाठी काही ठिकाणी ड्रिंक्स म्हणजे अल्कोहोलचाही वापर केला जातो पिण्यासाठी वगैरे पार्ट्या केल्या जातात परत कुठल्याही गोष्टीनं झिंग आली पाहिजे असं आत्ताचं एक मॉडर्न लाईफ आहे की कुठलीही गोष्ट ते खाण्याची असो पिण्याची असो ऐकण्याची असो किंवा पहा वस्त्रांचे असो म्हणजे परिधान करायचं असेल त्याच्यानं पण बघितलं की समोरच्याला झिंग आली पाहिजे आणि काय चाललं आहे काय आमच्या ह्या संस्कृती हा प्रकार नाही आहे आमच्याकडं संगीत ऐकताना मान डोलली पाहिजे एखादं विचार ऐकतो आहे आम्ही चांगले हे ऐकतो आहे तर तिथं सुद्धा मान डोलली पाहिजे खाताना एखादी च गोष्ट आम्ही खातो आहे तर ते सुद्धा तिथं खाता खाताना आमची मान चांगली होकारार्थी डोलली पाहिजे आमच्याकडे दंगा ह्या संस्कृती नाही आहे आहे तो कसं आहे तर लेझिम आहे किंवा मग बायका फुगड्या वगैरे खेळत आहेत किंवा आणखी ह्याचे काही कार्यक्रम असतात वगैरे काही नृ नृत्याचे कार्यक्रम आहेत आता संगीत आहे संगीताबरोबर नृत्य आहे वाद्य वाद्य वाजतात वाद वाजतात त्याच्यामध्ये कसं एक सी त्याला काही तरी एक पद्धत आहे त्याच्यावरती काही तरी एक सं से पद्धत हे बसलेली आहे की ते नृत्य पाहताना सुद्धा तुम्ही अगदी खुशीने तुम्ही मान डोलते किंवा त्या ना म्युझिक संगीत ऐकतान सुद्धा तुम्ही खुशीने मान डोलते वगैरे आता हे आम्हाला लहानपणी कसं शिकवलं गेलं की एक वाढदिवसाठी वाढदिवसाठी काय केलं आहे एक खांब निवडलं आहे एक रवी निवडली आहे आता ही रवी खांब आणि ह्याला बांधलेल्या दोऱ्या ह्याची पूजा आहे आता ह्याच्यामध्ये काय असेल बरं भरलं असेल रहस्यचं काय असेल पहा हं साधं एक मी उदाहरण देतो की दूध आज दूध घेतला हा झाला आजचा आत्ता काळ आज संध्याकाळी मी त्याला अत्यंत पवित्र असं विरजण लावायचं म्हणजे जे की तिचं दही बनण्यासाठी वगैरे म्हणजे आता हा दही बनणार उद्या आता हा केलेली क्रिया झाली भूत काळात गेली दूध आणि विरजण विरजण आहे विरजणातून आम्ही दही बनलं दही बनल्यानंतर दह्याला ती रवी त्या दह्यामध्ये आम्ही घालणार त्यात थोडंसं पाणी घालणार दही घुसळणार दही घुसळणार आत्ताही प्रक्रिया आमची वर्तमानात चालू केली दही घुसळून त्याच्यावरती जे लोणी येत आहे त्याला नवनीत म्हणतात ते किंवा खाली जे राहतं ते आहे ताक ताक हे अमृतासमान आहे ज्याचं इंद्राला सुद्धा स्वर्गामध्ये ताक दुष्प्राप्य आहे त्याला मिळत नाही ताक असं म्हटलं जातं ते ताकामध्ये जे काय आहे यर अपार शक्ती आहे त्याच्यानंतर ते लोणी आहे तुम्हाला सशक्त बनवतं ते नवनीत आहे आता ते नवनीत झालं वर्तमान भविष्यासाठी आम्ही काय करणार आहे तर त्याचं त्या नवनीताचं त्या लोण्याचं आम्ही तूप बनवणार आहे ते कढवणार आहे कढवून ते तूप शुद्ध झाल्यानंतर ते गाळून घेणार आहे ते तू तूप आम्ही कित्येक दिवस पुढं वापरू शकतो वगैरे तर हे सगळं काय आहे प्रक्रिया ही प्रक्रिया महत्त्वाची संस्कृती आमचे काय सांगते प्रत्येक गोष्टीला प्रक्रिया सांगते आम्ही वाचन करतो आहे अवलोकन करतो आहे श्रवण करतो आहे स्पर्श करून पाहतो आहे ह्याच्यावरती पुन्हा प्रक्रिया महत्त्वाची त्याच्यावरती मंथन महत्त्वाचं ही आमची संस्कृती तसं बाकीच्या संस् बाकीकडं संस्कृती नसावी म्हणजे भारतात जे आहे ते संस्कृती संस्कृ संस्कृती संस्कार आहेत बाहेरच्या देशामध्ये किंवा बाहेरच्या जगामध्ये तुम्हाला कल्चर मिळेल किंवा रिलिजन मिळेल पण संस्कृतीचा अभाव आहे संस्कृती नाही तिथे कारण त्याला संस्कृतीचा टच नाही आहे त्याची जी मुळं आहे ती सगळी संस्कृतमध्ये आहेत संस्कृतीची मुळं आहेत स सं संस्कृतमध्ये आहेत त्याचं संस्कृती तयार होते ते झालं झाडं तयार झालं आणि त्याला जे फळं येणार आहे ते आहेत संस्कार पहा म्हणजे तुम्ही विचार करा आणि काय तुमचे काय मत आहे त्याच्यावरती वगैरे अवश्य सांगा धन्यवाद